हो शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोकांचा आवाज शिक्षणाअभावी ऐकला जात नाही असे मला वाटते कारण ग्रामीण भागात य तेवढा सोईसुविधा नाहीत ज्या शहरी भागात शिक्षणासाठी सोईसुविधा आहेत जसं की क्लासेस आहेत ट्यूशन्स आहेत दॅन ऑनलाईन कोचिन ऑनलाईन कोचिनचा प्रॉब्लेम काय आहे की ऑनलाईन टोचिन शहरी भागात होऊ शकते पण श् ग्रामीण भागात काही ठिकाणी नेटवर्कचा अभावामुळे ऑनलाईन टिचिंग ऑनलाईन क्लासेस होऊ शकत नाही ऑनलाईत लेक्चर होऊ शकत नाहीत तसेच जास्त प्रमाणात क्लासेस हे ग्रामीण भागात डेवलप झाल्या नाहीत ज्या ग्रामीण बागात तेवढ्या सोईसुविधा नाहीत ज्या ज्या परीक्षा हाय लेवलच्या आहेत त्यांचे क्लासेस शहरी भागात उपलब्ध आहेत पण ग्रामीण भागात तेवढेसे नाही हे असं मला वाटते ग्रामीण जनतेला भेडसावणारे प्रश्न म्हणजे कोणते तर नेटवर्कचा प्रॉब्लेम हा एक ग्रामीण भागात भेडसावणारा प्रश्न आहे कारण त्याच्याकडे खूप प्रमाणात दुर्लक्ष केले जाते काही ठिकाणी वस्त्यांमध्ये पावसाळ्याच्या दिवशी काही पूल पाण्याखाली जातात आणि त्या गावचे संपर्कच तुटतो त्यामुळे तिकडची मुलं कॉलेजला शाळेत जाऊ शकत नाहीत हे काही प्रश्न आहेत ज्यांच्याकडे पूर्वीपासून दुर्लक्ष होत आलेलं आहे आणि शहरी भागात शिक्षकांची शिकवण्याची लेवल शिकवण्याची हे जास्त असते त्याप्र त्या मानाने ग्रामीण भागात तेवढी लेवल त्यांची पात्रता दिसून येत नाही असं मला वाटत आहे त्यामुळे हे काही प्रश्न आहेत जे की शहरी आणि ग्रामीण भागात ग्रामीण भागात शिक्षणाअभावी ऐकला जात नाही ग्रामीण भागाच्या जनतेचा आवाज व असे काही नेटवर्क दॅन असे काही काही प्रश्न आहेत ज्याच्याकडे आधीपासून दुर्लक्ष होत आलेलं आहे